रासायनिक जंतुनाशक मातीचा नाश करत आहेत हे हे बरोबरच आहे कारण की रोपांना आवश्यक असलेले घटक हे जमिनीतून कितीतरी खोल अंदर जात आहेत त्याच्यामु या जंतुनाशकांमुळे ते वर येत नाही आहेत आणि जे शरीराला पोषक आहेत त्या रोपालाही सुद्धा पोषक आहे तेच तत्त्व मातीतून खाली खाली जात आहेत ते घटक मातीतून खाली खाली जात आहेत म्हणजे नाश होत आहेत आणि ते मातीचा जो पोत आहे तो खराब होत आहे त्याच्यामुळे कसं आहे की रासायनिक जंतुनाशकांचा फवारा करणं आता थांबवून दिलेलंच बरं कारण शारीरिक व्याधी त्याच्यामुळे फवारणीच्यामुळे त्याच्या लोकांच्या वाढलेल्या आहेत कॅन्सरचे प्रमाण वाढलेले आहेत किडनीचे प्रमाण वाढलेले आहे त्याच्यामुळे पालक भाज्यामधून जे फवारणीचे जास्तीतजास्त ऑबझव करते पालक टमाटे त्याच्यावरची जी फवारणी आहे ते टमाटर आणि पालक खाल्लं तर त्याच्यामुळे मूतखड्याचे प्रमाण भरपूर वाढलेले आहे त्याच्यामुळे किडन्यांवरचे आजारसुद्धा वाढलेले आहेत आणि लोकांची मानसिकता ही नर्वस सिस्टमकडे वळत आहे कारण रिस्पॉन्स जो पाहिजे ब्लडला जे आवश्यक घटक आहेत रक्ताला ते घटकच जर मिळाले नाही तर ती बॉडी काम काय करणार त्याच्यामुळे बॉडी अनबॅलेन्स होत आहे त्याच्यामुळे डायबेटिसचे प्रमाण वाढत आहे हे सर्व परिणाम जाणवत आहेत आज त्या परिस्थितीमध्ये आणि त्याकरिता इतर पारियाचा पर्याय भरपूर सर्वानाच माहीत आहेत परंतु ते जे उपयोग घेत नाही आहेत त्याच्यासाठी जे प्रमाण आहे फवारणीचे प्रमाण हे कमी करून बगैर फवारणीचा भाजीपाला म्हणा किंवा जे पीक आहे ते काढलं गेलं पाहिजे आयुर्वेद ऑरगॅनिक शेतीकडे जास्तीत जास्त तोल गेला पाहिजे लोकांचा त्यासाठी सरकारने सुद्धा त्याच्याकडे लक्ष्य दिलं गेलं पाहिजे लोकांनी सुद्धा त्याची दखल घेतली पाहिजे लोकांनी सुद्धा मस्त छोटाश्या नफ्यासाठी भरपूर नफ्यासाठी जीवनाची बरबादी पुढच्या पिढीची बरबादी करण्यासाठी फवारणीचा जो रासायनिक फवारणीचा जे आहे जंतुनाशकांचा वापर कमी केला पाहिजे